तारक मेहताचा उल्टा चष्मा हा खूप आवडतो कारण त्यामध्ये कसं की क जास्तीत जास्त कॉमेडी हसी मजाक आणि त्यामशयेच त्याची जे सोसायटीमधले एकीकरण ते कुठल्याही अडचणी आले किंवा काही आलं तर ते ये कुठलाही प्र कार्यक्रम वगैरे हे सगळं सोसायटीनी कसं मिळून करायचं तर त्यामध्ये चांगलेच शिकायला मिळतं की आपण सोसायटी आहे आपण आपल्या एरियामध्ये कसं राहायला पाहिजे एकमेकांच्या कसे कामी यायला पाहिजेन हे सगळं त्यामधून बोध तारक मेहताचा उल्टा चष्मा यामधून आपल्याला शिकायला मिळतात आणि कॉमेडी तर भन्नाटच आहे भरपूर लहान मुलांपासनं ते मोठ्यांपर्यंत कॉमेडी आहे आणि लहा सर्वांना एक वव चांगली वागणूक चां मिळते आणि त्याच्यामधनं आपल्याला कसं आपल्या मुलांसोबत या आपल्या फॅमिली किंवा आपल्या एरियातल्या लोकांसोबत कसं वागायचं याबद्दल आपल्याला भरपूर ते माहिती देतात आणि त्यामधून भरपूर काही आपल्याला शिकण्यासारखं असतं त्यामुळे तो कार्यक्रम खूप प्रापुलर आणि खूप फेमस झालेला आहे आणि तो बरेच लोकांना आवडतो असं मला वाटतं